आमच्याकडे गाई आहे आम्ही गाईचं पालन करतो त्याच्यापासून आम्हाला शेण मिळते आणि मलमूत्र त्यांचे आमच्या शेतामध्ये कामी येते आमच्या जनावरापासून आम्हाला दूध मिळते आम्ही ते दूध विकून आम्ही त्यांचा हे करतो धंदा करतो आम्ही त्याच्यापासून आम्ही पैसे मिळवतो आणि शेतामध्ये आमच्या बैल आहे आमच्या घरी ते बैल राबतात आणि आम्ही शेतातून पीक काढतो त्याच्यापासून आम्हाला फायदा मिळते आम्ही त्याच्यापासून आपला धंदा वाढवतो आणि पिकाचा आम्ही फायदा घेतो आमच्या शेतामध्ये बैल राबतात आणि बैल आम्ही ते